माझ्या लहानपणीच्या गोष्टी खूप आवडत्या आहेत कारण मी जेव्हा मी कोल्हापूरला होतो तेव्हा आम्ही खूप लहान मित्र मंडळ कॉलनीमध्ये खेळायचो शाळेतून आल्यावर आम्ही लपाछपी खेळायचो पकडापकडी खेळायचो आहे गोट्याचा खेळ खेळायचो कंच्याचा म्हणजे त्या ज्या आठवणी आहे लहानपणीच्या त्या विसरणं म्हणजे खूपच जास्त अ अवघड आहे खूप चांगल्या चांगल्या आठवणी आहेत त्या आमच्या पुरे लहानपणीच्या मित्र आता आम्ही मोठे झालो तर सगळेजण दूर दूर गेले आहेत कोणाला जास्त बरोबर भेटणं नाही सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते पण ते लहानपणीचे जी आठवणी आहेत त्या अजूनही विसरणे म्हणजे खूप

माझ्याजवळ बोल नाही आहे ते बोलण्यासाठी आम्ही लहानपणी सगळे जण एकजूट होऊन सगळ्या गोष्टी करू स्टडी वगैरे पण करायचो खूप जास्त रात्री आम्ही दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत भुताच्या गोष्टी ऐई एकमेकाना सांगायचो ग्रुपमध्ये